मी लहानपणापासूनच धावते आणि मी सकाळी पाच वाजता उठते शूज वगैरे घालते तयारी करते आणि धावायसाठी जाते आणि ते कानापूरचं रोड आहे तिकडे आम्ही धावायला जातो आणि धावल्यामुळे काय आहेत तुमचे फुफ्फुसे स्ट्राँग राहतात आणि तुमची तब्येत पण चांगली राहते आणि ही सवय खूप चांगली आहे आणि त्याचमुळे तुम्ही लवकर पण उठता आणि धावायला पण जाता धावल्यामुळे जे अशा काही गोष्टी आहे कोणाला दमचा प्रॉब्लेम असेल तर ते जर म्हणजे कमी जरी धावलं तर त्यांचं प्रॉब्लेम कमी होऊ शकते आणि धावल्यामुळे तुमची तब्येत तर चांगली राहतेच पण तुम्हाला काही म्हणजे बिमारी वगैरे जे आहे ते तर तेवढी तुम्हाला काही होत नाही आणि धावणे ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुमच्या गोष्टी पण होतात तेवढ्याच आणि तेवढाच वेळ जो आहे तो तुम्ही धावता धावता तुम्हाला माहीत पण नाही मिळ पडत की तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तुम्ही धावत चालले आहे तर खरंच तुम्हाला जर त्रास होत आहे दमचा तरी पण म्हणजे गोष्टीमध्ये तुम्हाला लक्षात नाही राहत की आपण एवढं मोठं दमचे त्रास असूनसुद्धा धावलो बा जे आपण करू शकतो धा त्याचमुळे आपल्याला असं वाटते अशी असं कॉन्फिडन्स येते की बा मी करू शकतो मला त्रास आहे म्हणून काय झालं मी काहीपण करू शकतो